शाळेमध्ये कोणतेही विषय शिकवले जातात जर विषयांवर अजून शिक्षकही चांगले आहेत का सुशिक्षित आहेत का तर ह्यांच्यावर आपण बोलू इच्छितो तर मी बोलेल माझी शाळा बघा मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो मी होतो गुरुनानक स्कूलमध्ये माझं नाव विशाल आमच्या स्कूलमध्ये सगळे फॅसिलिटी जसं की चांगले टीचर्स चांगले सब्जेक्टसाठी म्हणजे वेगळे वेगळे स सब्जेक्टसाठी वेगळे टीचर्स सगळे वेळ एक्सपिरियन्स त्यांच्या ह्याच्यात सब्जेक्टमध्ये सगळी खूप चांगले शिकवायचे अजून सुशिक्षितची बात केली तर ती सगळे चांगले शिकलेले होते सगळे म्हणजे चांगले शिकून आलेले सगळे टॉपर्स आपल्या आपल्या याच्यात असे होते अजून जर मी माझे फेवरेट तर त्यांच्यातून एक बोललो तर आमचे होते मॅथ्सचे सर ती खूप हे होते अजून ती मॅथ्सोबत दुसरी विषयही चांगले शिकवायचे जसा बोललो फिजिक्स सायन्स असे सब्जेक्ट अजून तेथं होते आणि आमच्या होते स एक दुसरे पी टीचे सर ते खूपच चांगलं आम्हाला ग असं व्यायाम फुटबॉल झाले दुसरे म्हणजे खेळाडू झाले आऊटडोअर स्पोर्ट झाले खूप चांगलं सांगायचे त्याच्यात खूप चांगलं शिकवायचे हेच माझा बोलू इछितो धन्यवाद